हां अनिता मॅडम हां कपडे शिवायचे होते आता आमच्या घरामध्ये लग्न आहे ना

आहो हा नाहीच आली कारण आता हे सगळं लग्नाची गडबड आहे ना आमच्या घरामध्येच लग्न आहे तर मग आता खूप सारे कपडे शिवायचे आहेत बोलले तुम्हाला एकदा बघू दे विचारून फोन करून आणि अल्ट्रेशनसाठी पण आहेत म्हणजे खूप सारे कपडे म्हणजे छोटे करायचे आहेत अल्ट्रेशन करायचं आहे ब्लाउज शिवायचे आहेत

नाही नाही दुसरं टेलर कसं बघणार तुम्ही पहिल्यापासून जुने आहेत ना नाही नाही असं काही नाही हो हो पण आता मला ना म्हणजे ब्लॉउज पण शिवायचे आहेत घागरा चोली पायजमा कुर्ता ते खूप खूप म्हणजे आहेत आणि अल्ट्रेशन पण करायचे आहेत खूप कपडे तर कसा रेट काय एक हप्त्यामध्ये पाहिजे मला हां पण आता मी जुनं कस्टमर आहे ना म्हटल्यावर मग हो पण आता काय आमचं पण कसं लग्नाचं आलं ना त्यामुळे ते एकदमच सगळे आले आहेत आणि ब्लाउजमध्ये पण वेगवेगळे पॅटर्न मला शिवायचे आहेत हो तरी पण ना आता काहीतरी ॲडजेस्ट करून बघा ना जुना कस्टमर आहे म्हटल्यावर अच्छा हां सगळं म्हणजे कसं आता तुमच्याकडे पहिल्यापासून मी शिवत आले ना तुमची फिनिशिंग वगैरे मला म्हणजे कसं परफेक्ट वाटते तसंच त्याने पण शिवलं पाहिजे हो ब्लाऊजचे का

आणि हे घागरा चोली शिवायचं असेल तर नाही म्हणजे फॅन्सीच शिवायचं आहे मला पण हो हो कारण कसं आहे लग्नासाठी पाहिजे म्हणजे साधा तर शिवून चालणार नाही फॅन्सीच पाहिजे हां ते मा ते माप मी येईल तिथे माप वगैरे द्यायला जास्त लागेल हां आणि हे आपलं कुडता पायजमाचं हां आणि म्हणजे कसं मा माझे जुने क कपडे पण आहेत रेडिमेड कपडे त्यांना अल्ट्रेशन पण करायचं आहे आणि काही आहेत ना असे म्हणजे माझ्या मुलीचे वगैरे आहेत ते जरा असे लॉन्ग आहेत तिला तर त्यांना कट करून पण म्हणजे करून द्याल का अच्छा पण

हो पण आता कसं मला पण आता काय अर्जंटच हवं आहे ना आणि आता कसं लग्नाचे सीजन आहे त्यामुळे तुमच्याकडे पण असणार आहेत भरपूर कपडे ठीक आहे हो अच्छा शनिवारी मग किती वाजता येऊ काय हो म्हणजे तुम्ही असल्या पाहिजे आहेत हो म्हणजे कसं तुम्ही व्यवस्थित माप घेता ना ते कारागीर नको आहेत हां म्हणजे तुम्हाला मी सांगेल ना कसं शिवायचं काय माप वगैरे देऊन पॅटर्न कुठलं हवं आहे मला काय पण ते एक हप्त्यामध्ये मला मिळेल ना हो चालेल चालेल हां मग तेच मी पण बोलते जे आता लग्नासाठी पाहिजे ना ते पहिले घेते अल्ट्रेशनचं पाहिजे तर त्यातले एखाद दुसरा जरी म्हणजे नंतर दिला किंवा काय तरी चालेल पण मला आता कसं लग्नासाठी ब्लाऊज ते घागरा चोली कुर्ता पायजमा हे तर मला पाहिजे आहेतच आणि ब्लाऊज पण आहेत माझे चार पाच ब्लाउज आहेत पण ठीक आहे मी शनिवारी येते मग हां ठीक आहे